मी नागपूर ते यवतमाळ असं मी माझं डिस्टन्स पिरेड होतं मला जायचं होतं नागपूर ते यवतमाळ तर माझं जे यवतमाळचा जो ड्रॉप पॉइंट होता तो मी तुम्हाला सांगते तो होता रामेश्वरी रोड पार्वती नगर निअर गिरडे रेकोरेशन इन यवतमाळ आणि माझा जो माझा पिकअप पॉइंट होता तो होता पार्वती नगर ॲट पोस्ट इन नागपूर तर इथे माझी आजी राहायची या ठिकाणी आणि मला आजीकडून माझ्या घरी जायचं होतं रिटर्न आम्ही आजीकडे आलो होतो चार पाच दिवस राहायला पण अचानक मला कॅब रद्द करावी लागली तर त्या ड्रायव्हरला जो आहे तो मी ऑलरेडी जो पेमेंट शो ऑफ होत होता तो दाखवत होता पेमेंट ऑनलाईन तो मी ऑनलाईन पेमेंट मारलं त्याला आणि जी अमाऊंट होती ती होती वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि मी माझ्या आजीकडे आली होती पण अचानक माझ्या मामाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला तो मला ती जी कॅब आहे ती मला रद्द करावी लागली तर त्यासाठी मी त्या ड्रायव्हरला माझे जे पैसे आहे ते माझे मी ऑनलाईन पेमेंट केल्या जातात मी तर रिफंड मागितला की मला हे परत करा माझे हे पैसे मला अजून मिळालेले नाही आहे आणि तुम्हाला जे दिलेले पैसे आहेत कारण मला ही कॅब मी रद्द केली आहे कारण माझ्याकडे आहे ते असा प्रॉब्लेम झाला की माझ्या मामाचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आमचं जाण्या जायचं जे आहे ते कॅन्सल झालं तर माझ्याकडनं जी काही चूक झाली असेल तर मला माफ करा पण प्लीज माझा जो मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे ते मला परत द्या कारण मी जाऊ शकत नाही तर मग मला त्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा मॅम कस्टमर केअरशी बोला मी कस्टमर केअरशी बोलले की मॅम असं असं माझं इश्यू झालेलं आहे मी कॅब बुक केली होती पण माझ्या मामांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला ही कॅब रद्द करावी लागलेली आहे तर मी ऑलरेडी त्याला ऑनलाईन पेमेंट करून ठेवलेलं होतं तर जो अमाऊंट होती मी त्यांना सांगितली वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड होती तर प्लीज तुम्ही माझी पैसे परत मिळवण्यासाठी लवकरात लवकर फॉलोअप घ्या आणि अपडेट करा आणि प्लीज मला ड्रायव्हरकडून मला ते पैसे परत मिळायला पाहिजे तर अशी मी रिक्वेस्ट जी आहे ओला कॅबला टाकलेली होती ओला ॲप कॅब ॲप्सला टाकलेली होती आणि तिथून मला दोन ते तीन दिवसामध्ये मला माझे जे पैसे आहेत मला ते रिफंड मिळालेले आहे आणि ड्रायव्हर पण चांगला होता त्यांनी पण सांगितलं की हां मॅम मी तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न करतो एक ते दोन तीन दिवसात तुमच्या अकाऊंटला ते ट्रान्सफर होऊन जाईल